मी माझ्या बागेतील रोपांची खूप काळजी घेते त्यासाठी वेळोवेळी मी त्या रोपांची छाटणीसुद्धा करते याकरता कुदळ फावडे कात्री झारी यासारखी उपकरणे मी वापरत असते